हॅलो बोला हां सांगू शकतो ना आमच्याकडे खूप साऱ्या गाड्या आहेत चार चाकीमध्ये तुम्हाला किती जणांसाठी पाहिजे हां हां मी तुम्हाला लिश्ट पाठवून देतो तुम्हाला मी मॅशेज करतो याच्यावरून आमच्याकडे सात जणांसाठी गाडी आहे खूप छान गाडी आहे ती तुमचे बजेट किती आहे अच्छा ठीक आहे आपल्याकडे आहे एक गाडी चांगल्या कंपनीची त्याच्यात सात जणांची बसण्याची क्षमता आहे त्याच्यात ती पेट्रोल आणि सी एन जीवर चालते त्याच्या त्या ज्या खिडक्या आहेत त्या पूर्ण मशीनवर चालतात त्याच्यात बसण्याची जागा पण भारी आहे आणि त्याच्यात बसण्याची जागा पण आहे आणि त्याचप किंमत जी आहे ती अकरा लाख रुपये पंच्याहत्तर हजार आहे हां त्याच्यात सी एन जी आहे ना तर त्याच्यात तुम्नाला जे मायलेज आहे ना ते सत्तावीस अठ्ठावीस तीस किलोमीटर प्रति घं प्रति किलोमीटर भेटंल तर तुम्ही ते गाडी चांगली आहे आमच्या हिशोबाने तुम्ही ती गाडी घेऊन टाका मी तुम्हाला घरी येऊन त्याचे डिटेल शेअर करतो हां हां पण ते पण आहे आपल्याला मासिक हप्ता ओपन आपण करून देतो हां लागंन ना आठ टक्के व्याज लागेल प्रतिवर्ष ठीकं आहे चालेल करा कॉल आपलं आठ टक्के प्रतिवर्षाचं व्याज राहील या ठीक आहे चालेल या हो हो